हॅलो विदर्भ सुपर मार्केट इन अकोलामधून बोलत आहेत का ताई बरं ताई मला की नाही काही सामान हवे होते घरातील आपले ग्रोसरीचे तर आहेत का आपल्याकडे अच्छा मला त्यामध्ये की नाही आपलं दोन किलो तुरीची डाळ हवी आहे दोन किलो चना डाळ पाहिजे आहे एक किलो रवा हवा आहे तीन किलो जाडे पोहे पाहिजे आहेत आणि एक पाँड्सचं मला बॉडी लोशन हवं आहे हे भेटून जाईल ना मला बॉडी लोशन पाँड्सचं अच्छा आणि साबणांमध्ये मला भांड्याच्या जे विम बार साबण आहेत ते हव्या आहेत ते मला सा अर्धा डझन पाहिजे आहेत सहा हां त्यानंतर आंघोळीचे जे साबण आहेत लक्स ते पाहिजे आहेत सहा हां तर मॅडम याचं किती बिल होत आहे अच्छा बरं मला याचं बिल करून तुम्ही सांगा की हे कितीचं होते आहे आणि त्यामध्ये मला आणखीन एक ॲड करायचं आहे एक मला पाच किलोचा सर्फ एक्सलचं पॅकेट हवं आहे ते एक ॲड करायचं आहे यामध्ये हां तर हे किती झालं आहे टोटल अच्छा तर याचं जो पेमेंट आहे तो तुम्हाला मी कसं ऑनलाईन करू की कसं राहणार आहे अच्छा अच्छा मला होम डिलेवरी चालेल मला जर तुमच्याकडे होम डिलेवरी आहे तर हां ओके चालेल चालेल तर मी तुम्हाला जो पेमेंट आहे पाच हजार मी हा तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करते आहे तर तुम्ही मला याची डिलेव्हरी सायंकाळपर्यंत होऊन जाईल ना ठीक आहे चालेल ठीक आहे थँक्यू